मी प्रथमतः लेखणीने पाटीवर लिहायला शिकलो सुरूवातीला पाटीवर लिहिल्याने हस्ताक्षर सुधरवण्यास खूप मदत होते काही चुका जर झाल्या तर आपण त्या इ ईझिली पुसून टाकू शकतो आणि पुन्हा नव्याने लिहू शकतो सुंदर हस्ताक्षर निर्माण करने हा पाटीवर लिहिल्याचा मोठा फायदा आहे